मला गोवा हे राज्य फार आवडते ह्या राज्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या ठिकाणी विदे विदेशातील खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटक गोव्याला समुद्रकिनाऱ्याची मौजमजा करण्यासाठी येतात मला पण तिथे जाण्यासाठी फार आवडते त्या ठिकाणी विदेशी चलनाचा खूप मोठा खूप मोठा व्यापार होतो तसेच त्या ठिकाणी पब हॉटेल्स रेस्टॉरंट मोठे मोठे आहेत मला ते बघण्यासाठी खूप आवड खूप आवडते मी माझ्या मित्रासोबत दोन आतापर्यंत तीन वेळा गोव्याला फिरायला गेलेलो आहे समुद्रकिनारी बीचवर बीचवर मस्त आरामदायी पडून प आरामदायी पडून आनंद आनंद घेतलेला आहे तसेच त्या